लहान मुलाच्या भावविश्वाचा विचार करून लिहिलं जाणारं जे साहित्य असतं त्याला आपण बालसाहित्य असं म्हणत असतो मराठी भाषेमध्ये बालसाहित्याची वानवा नाही अगदी चिं वि जोशी यांनीसुद्धा बालसाहित्य निर्माण केलेले आहे आणि सर्वांत उत्तम पुस्तक म्हणजे श्यामची आई जे स् श्यामची आई जे साने गुरुजींनी बालसंस्कार करण्यासाठी हे पुस्तक लिहिले आहे याव्यतिरिक्त अलीकडील काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बालसाहित्य निर्माण होत आहे बालसाहित्यामध्ये सुरेश सावंत आहेत इंद्रजित भालेराव यांनी आत्ता नातूऋतू नावाचं एक सुंदर असं बालसाहित्यावरचं पुस्तक लिहिलेलं आहे त्याचबरोबर त्यांचं गावाकडं हासुद्धा बालसाहित्यावरचा कवितासंग्रह आहे आणि याव्यतिरिक्त सूर्यकांत सराफ स्वतः मीसुद्धा अनेक बालकविता लिहिलेल्या आहेत तर हे बालसाहित्य लहान मुलांसाठी अत्यंत उपयुक्त असतं त्यांना लहानपणापासून वाचनाची गोडी लागावी यासाठी हे निर्माण केलेलं असतं इसापनीती किंवा इतर ज्या गोष्टी आहेत ज्या जुन्या काळामध्ये होत्या त्यासुद्धा बालसाहित्यामध्ये येतात जुन्या काळामध्ये चांदोबा नावाचं मासिक निघायचं जे लहान मुलांला अत्यंत उपयोगी असे यानेसुद्धा बालसाहित्यामध्ये फार मोठी भर घातलेली आहे बालसाहित्यामध्ये अलीकडील काळामध्ये मोठ्या प्रमाणावर लिखाण होत आहेत त्याबद्दलची साहित्य संमेलनंसुद्धा होत आहेत तर ह्यामुळे निश्चितच बालसाहित्याचा विकास होईल असे मला वाटते आहे